मला वाचनाचा छंद असल्यामुळे मी अनेक पुस्तकं वाचलीत पण त्यातलं माझं सगळ्यात आवडतं पुस्तक म्हणजे छावा जे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आहे ते पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला बऱ्याच काही प्रेरणादायी गोष्टी त्या पुस्तकातून आपल्याला मिळतात जीवन जगण्याची प्रेरणा आपल्याला त्या पुस्तकातून मिळते संभाजी महाराजांबद्दल बरीच काही माहिती त्या पुस्तकातून आपल्याला मिळते आणि नक्कीच त्या पुस्तकावर आधारित जर एखादा चित्रपट निघाला छत्रपती संभाजी महाराजांचाबद्दल अधिक माहिती देणारा तर तो पहायला मला नक्कीच आवडेल